हां ना हो हां तुमचा नंबर भेटला तुम्ही गाईड करता ना वेगवेगळ्या म्हणजे किल्ल्यांवरती वगैरे माहिती हां तर आम्ही आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलो आहे तर आम्हाला रत्ना हां तर आम्हाला रत्नागिरी फिराय रत्नागिरी फिरायचं होतं तर रत्नागिरीतील जिल्ह्यातील पूर्ण असे ठिकाण असतील ना शिवाजीकालीन किंवा असे समुद्र वगैरे बीचेस वगैरे बरं ठीक आहे हो नाही आमची गाडी आहे हां आम्हाला फक्त तुमच्याकडचे गाईड वगैरे असतील ना तर ते आमच्यासोबत फक्त पाठवा बरं ठीक आहे तुम्ही या मग आम्हाला किल्ल्यांवर किल्ल्यांवरती थोडीफार माहिती सांगू शकाल का

बरं त्या किल्ल्यावर मा मंदिरं वगैरे आहेत का

हां बरं

हां बरं तर मंदिराकडे कुठे कुठे राहण्याची वगैरे काय खाण्याची वगैरे सोय आहे का हां बरं बरं ठीक आहे हां बरं ठीक आहे आम्ही कळवतो ठीक आहे हां कळवतो आम्ही हां हां चालेल चालेल ठीक आहे हां ठेवते